हॅलो हां

हां बोला काय अग हो

मघाशी ना अग काय झालं आहे कोपिनेश्वरला मी जाणार होते त्या बाजूला हल्ली जाणं होत नाही ना एवढं तू त्याच भागात राहतेस तर मी म्हटलं की तिथे जाणार होते तरं तुला जमेल काय यायला तिथेच भेटू आपण दोघीजणी आणि किती दिवसात भेटलेलो नाही आहे हो तर आज आणि एक एकदा काय गंमत काय झाली की माझं ते आजचं कॅन्सलच झालं त्यामुळे मग मी तो फोन परत केला नाही पण आत्ता आत्ताच सांगते आहे की ना उद्या नाही तर परवा बहुतेकं उद्याच उद्याच हो उद्याच उद्या आम्हाला आजचं जे काम होतं ते उद्यावर आलं आहे तर मला त्या भागात जायचंय जांभळीला पण जायचं आहे थोडी खरेदी तर मग आपण पूर्वी अगदी कशा आपण भेटायचो तिथे आणि गप्पा मारायचो कट्ट्यावर आत बसून तर मग तशी येशील का तू तिकडे भेटूया आपण चालेल ना हो हो हो हो ते मी तेच म्हटलं हो मग काय तर अगदी अगदी हो ना हो मी ते कित्ती दिवस तर गेले नाही आहे त्या बाजूला आता इकडे आले ना ह्या बाजूला त्यामुळे मग होत नाही ग मुद्दाम तेवढं जाणं पण तर त्यामुळे मग मगाशी ते कॅन्सल झालं म्हटल्यावर मग तुला फोन हो मी मी तेच म्हटलं पूर्वी जसं असायचं असं असतं की आपण त्यानिमित्ताने देवळात भेटूया आणि एकमेकींचे जरा खूप दिवसाचे जे काही गमती जमती सांगूया आता हां हां चालेल ना बाकी कशी आहे तब्येत वगैरे बरी आहे ना तुझी मस्त हं ना चालेल चालेल हां हां चालेल अच्छा बाय बाय बाय बाय गुड नाईट